आरोग्य सेवा देणं हे व्यवस्थेचं काम आहे व्यवस्थेची जबाबदारी आहे हॉस्पिटल्स तयार केले परंतु तिथे योग्य डॉक्टरांची योग्य म्हणण्यापेक्षा मुबलक डॉक्टरांची व्यवस्था नाही आणि वॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मग तिथे जी नियंत्रण करणारी यंत्रणा आहे ती नियमित नाही आहे किंवा ती नियुक्त नाही आहे त्यामुळे सगळ्या सोई सुविधा देण्यामध्ये अडचणी येतात आरोग्य सुविधा निर्माण करणे गरीबी हा काही कारण नाही आहे कारण शासनाकडे तेवढा पैसा आहे आणि त्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत फक्त त्याची नियुक्ती करणं आणि त्यावरचं मॉनिटरिंग व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे तर ते जर झालं तर नक्कीच आरोग्य सेवेमध्ये चांगली सुविधा होऊ शकते आणि ग्रामीण भागातील जो लोकं लोकं आहेत त्यांच्यापर्यंत सेवा पोहचू शकेल परंतु गावात डॉक्टर उपलब्ध रहात नाही जो काही कारभार आहे तो आशा असेल किंवा आशा वर्कर आहे किंवा अंगणवाडी सेविका हे यांच्यावर सोडल्या जातो किंवा ज्या डॉ नर्सेस आहेत त्याच बघतात नर्सेसला ही कॉन्ट्रॅक्ट बेस नर्सेस आहेत त्यांना ही पूर्णपणे अपॉईंट नियुक्ती त्यांची झालेली नाही आहे तर ह्या सगळ्या अडचणी जर दूर केल्या तर नक्कीच चांगल्यात चांगली सोई सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे पण सोई सुविधा नाही आहेत तर त्या जर मिळाल्या तर म्हणजे ऑपरेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरची गरज आहे बी पी चेक करायचं यंत्र असायला पाहिजे सिजेरियनची संपूर्ण व्यवस्था असली पाहिजे तुमच्याकडे तर अशा पद्धतीची व्यवस्था जर झाली तर नक्कीच आरोग्य सेवेमध्ये चांगला फायदा होऊ शकतो